प्रत्येकाकडे काही ना काही विशेष कलाकौशल्य ह्या गोष्टी असतातच पण काही लोक त्याकडे लक्ष देतात विकसित करतात तर काही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात मी माझ्यात एक असे कौशल्य आहे की मी स्वतः पार्लर शिकलेली आहे पार्लरचं बरंच नॉलेज मला आहे आणि मला खूप इंटरेस्ट पण होता त्यामुळे मी पार्लरचा सुरुवातीला कोर्स केला कोर्स केल्यानंतर मी त्यामध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जेवढ्या स्टेजेस असतात त्या पूर्ण मी शिकलेली आहे पार्लरमधल्या आणि मला त्यामध्ये खूप इंटरेस आहे मी खूप मनापासून त्या गोष्टी शिकली आणि मी अजूनही त्या गोष्टी शिकत आहे कारण पार्लर ही अशी गोष्ट आहे सौंदर्य ही अशी गोष्ट आहे की ही कधीच कमी होत नाही त्यामध्ये आपण नवीन नवीन व्हरायटी आणून आपण आपलं सौंदर्य वाढवू शकतो त्यामुळे मला तरी असं वाटते की ही गोष्ट कधी कमी न होण्यासारखीच आहे तिच्यात शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत आजकाल तर ब्युटी पार्लरमध्ये नवीन नवीन कोर्स उपलब्ध आहेत जसे की एच डी मेकअप विविध हेअरस्टाईल आजकाल तुम्ही लग्नामध्ये गेल्या की ज्या नवरी नसतात त्यांच्या पण हेअरस्टाईल एकदम आज विविध तऱ्हेच्या पाहात आहो म्हणजे आधीसारख्या नाही आहेत खूप वेगवेगळ्या स्टायलिश करून ते हेअर सेट केले जातात स्प्रे वगैरे लावून त्यामुळे ती नवरीन पण खूप तिचं सौंदर्य उठून दिसते त्यामुळे ही अशी विविध जे कोर्स आहे हे आपल्याला बाहेर प्रायव्हेटमध्ये पैसे देऊन आपण या गोष्टी शिकू शकतो त्यामुळे मलातरी असं वाटतं की प्रत्येकाने आपले जे आपल्या ह्याच्यात विविध जे कौशल्य आहे कला आहे हे जतन करायला पाहिजे ते असे आतमधे किंवा असे लपवून ठेवायला नाही पाहिजे आपल्यामध्ये काही कला असतील कौशल्य असतील तर ते बाहेर आणायला पहिजे ते विकसित करायला पाहिजे त्यावर आपण भर द्यायला पाहिजे आणि मी माझ्या लाईफमध्ये हीच गोष्ट केलेली आहे की मला पार्लरचं आधी काहीच नॉलेज नव्हतं पण पण मी इंटरेस्ट घेत गेली त्याच्याबद्दल नॉलेज घेत गेली तर आज मी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी पार्लरच्या शिकून घेतलेल्या आहेत आणि मी इतरांना पण शिकवू शकते एवढं मी त्या गोष्टी शिकून घेतलेल्या आहे आज मी जवळपास बारा ते तेरा मुलींना हा कोर्स शिकवत आहे स्वतः पर्सनली आणि मला असं वाटते की ही गोष्ट सगळ्यांनीच धरून चालावी समोर न्यावी त्यामुळे या सर्व गोष्टीचा विकास होऊ शकतो आणि पार्लर अशी गोष्ट आहे की ह्या लेडीज स्वतः स्वतःच्या ह्याच्यात करू शकतात म्हणजे त्यांना कुठं असं ऑफिसमध्ये जाऊन टाईम टू टाईमच करा ही अशी अडचणी राहत नाही त्या स्वतःच्या घरात पण स्वतःचं पार्लर उघडू शकतात आणि स्वतःचा बिझनेस त्या स्वतः करू शकतात आणि पार्लर अशी गोष्ट आहे की कमी पैशात पण ती तुम्हाला उपलब्ध होऊन जाते ते सामान वगैरे पार्लरचं आणि सुरुवातीला थोडंसं तुम्हाला खूप म्हणजे परिश्रम करावे लागतील खूप अडचणीतून जावं लागते पण एक वेळा तुमचं पार्लर व्यवस्थित चाललं तर मग तुम्हाला काही अडचणी येणार नाही आहेत आणि पैसे पण तुम्हाला म्हणजे जसं तुमचं काम असेल तसे तुम्हाला पैसे भेटतात आणि यामध्ये इन्कम पण खूप आहे आजकाल एच डी मेकअप वगैरे हे केल्या न तर खूपच इन्कम आहे त्यामुळे प्रत्येक महिलांनी आपलं कलाकौशल्य हे जतन करून ठेवावे आणि ते विकसित करत जावे